आमच्या परिसरामध्ये खूप शाळा आणि नवीन कॉलेजेस झालेली आहेत पण या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका नाही आणि ग्रंथालय देखील नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथे अभ्यासिका आणि ग्रंथालय हे नवीन सुरू झालं पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं तिथे उपलब्ध होतील तसंच त्यांची शालेय पुस्तकं त्यांना अस हवी असलेली पाठ्यपुस्तकं किंवा रेफ्रन्स बुक्स हे इथे उपलब्ध झाले पाहिजेत मग ते विकत का असेना आणि म्हणूनच मला असं वाटतं की मी इथे एक छान पुस्तकांचं दुकान काढू शकेन त्याचबरोबर त्याच्या जोडीला ग्रंथालय आणि अभ्यासिका असं त्या मुलांसाठी करेन माझी आवड आहे वाचनाची आणि पुस्तकांचं खूप महत्त्व आहे आज विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचन वाचन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण त्यातून त्यांना ज्ञान मिळतं मोबाईल आणि सगळ्या ह्या ए आयच्या टेक्नॉलॉजीमुळे ही मुलं नकोत्या मार्गाला वाहवत चालली आहेत आणि म्हणूनच त्यांना पुन्हा पुस्तकांकडे वळवण्यासाठी या ग्रंथालयाचा आणि त्या अभ्यासिकेचा उपयोग मी करू शकेन जेणेकरून इथे त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम मी राबवेन त्यांच्यासाठी वेगवेगळे लेखक भेटीला आणणं असेल किंवा त्यांच्यासाठी वेगवेगळे व्याख्यानं आयोजित करणं असेल अशा प्रकारचे उपकम रा उपक्रम राबवून मी त्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी त्यांना मदत करेन त्याचबरोबर त्यांचा विकास होण्यासाठी अभ्यासात त्यांना चांगले मार्क मिळवून ते पुढे उत्तुंग यश मिळवतील यासाठी या ग्रंथालयाचा या अभ्यासिकेचा आणि माझ्या पुस्तकाच्या दुकानाचा उपयोग करेन